ई सेवा केंद्रामधून बोलताय ना दादा मी परवाच आले होते माझं कार्ड देऊन आता किती आठवडा होऊन गेलाय पण तुम्ही काय लक्षात देत नाही कारण आता इलेक्शनला मला जायचंय वोटिंगसाठी आणि माझं आधार कार्ड असल्याशिवाय मी वोट करू शकत नाही आता काय करूया तर त्या ताबडतोब माझं जरा आधार कार्ड अपडेट करा कारण त्याच्याशिवाय मला बँकेतून पण पैसे काढता येत नाईये आणि मी दोनदा तीनदा येऊन गेले तेव्हा तुमच्या मिसेस होत्या दुकानात पण त्याने काय पुढे त्याचं काय तुम्हाला सांगितलं की नाही मला माहिती नाहीये पण जर आधार कार्ड नसेल तर परवा दिवशी मी वोटिंगला नाही गेलं तर आमच्या बूथवर मी जाऊन सांगणार आहे की त आधार कार्ड मला मिळत नाहीये एय सी वाय केंद्रा मधुन आता काय करायचं बघा मी तुमचं नाव नंबर देते कसं करायचं मला मिळाला तर बरं होईल तर मी वोटिंगला जाईल नाहीतर जाणं अशक्य आहे तेव्हा मी परत तुम्हाला आठवण करून द्यायला मी मुद्दाम फोन करतीये की मला आधार कार्ड लवकरात लवकर दिलात अपडेट करून तं मला बरं होईल